हां ओम बोल ना मी घरी आहे का रे

हो देऊ ना भेट चांगली आयडिया आहे हां हां बरोबर आहे चालला होता विचार

अच्छा कोणता बरं अच्छा अच्छा हां हां

ओके ओके मग मी काय म्हणत आहे मग आपण आपल्या मित्र परिवाराला सांगू ना जा सोबत जाऊ ना आपण सगळे असं हो अरे हो तिचा बड्डे आहे बरोबर वाढदिवस आहे हो ठीक आहे ना तसं ही खूप दिवस झाले आहे आपण भेटलो नाही सगळे भेटू मज्जा करू बोलू हां मग हां ते पण आहे मग सगळ्यांना संपर्क साधू आपण दोघं पण प्लॅन सांगू त्यांना

अच्छा हां हां

तू जाऊन आला आहेस का तिकडे

अच्छा ओके ओके

मग आपली एक आहे आपलं बोल बोल

हां ते पण आहे तर मग तिचा बड्डे पण आहे वाढदिवस आहे तिचा आता ती तिकडे असं सजावट असं काही करू शकतो का आपण असं काही होऊ शकतं का तिथे तिचा बड्डे आहे आपण हे करतो आहे ना साजरा करतो आहे तिचा बड्डे तर सगळे एकत्र भेटतो आहे खूप दिवसांनी तर आपण एकत्र काय तरी केलं असतं डेकोरेशन म्हणजे काय तरी असं फुगे वगैरे बुकिंग असते का ठीक आहे ठीक आहे मग बोलू आपण तसं तर त्यांना तुझा कॉन्टॅक्ट असेल का त्या हॉटेलशी हो हो बाकीच्या मैत्रिणींना सांगते मी तू मित्रांना कॉन्टॅक कर तुझ्या ओळखीच्या आहेत त्यांना ग्रुपला डिस्कस करू हो हो चालेल चालेल ठीक आहे

ओ ओके ओके ठीक आहे

ओके ओके ठीक आहे ठीक आहे हो